अलीकडच्या काळात ऑनलाईन पण आपल्याला खूप भाज्या मिळतात भाज्या किंवा किराणा मालाचे साहित्य मिळते तर आपण ऑनलाईन पण खरिद क खरेदी करू शकतो आपण अशा वस्तू आता आमच्या इथे घनसोलीमध्ये किरकोळ आणि घाऊक पण बाजार आहेत किंवा किराणा मालाची दुकाने आहेत तर तिथे पण आपल्याला मिळते पण तिथे त्याच्यापेक्षा स्वस्त आपल्याला ऑनलाईन पण मिळू शकते पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आपण ऑनलाईन पण वस्तू मागितली ना साखर दुकानामध्ये वीस रुपये पावशेर चाळीस रुपये किलो असेल तर ऑनलाईन आपल्याला पस्तीस किंवा अडतीस रुपयालाच मिळते तर असे आपले पैसे वाचू शकतात हा ऑनलाईनचा फायदा आहे आपण मार्केटमध्ये जातो एखादी भाजी घेतो तर ती वीस रुपयाला जुडी असेल तर आता ऑनलाईन पण पर्याय निघाले आहेत जसे की ऑनलाईन ॲप आहेत त्याच्यावरून पण आपण भाज्या मागवू शकतो ऑनलाईन घरबसल्याच जसे की ब्लिंकिट किसान ॲप असे ॲप आहेत त्याच्यावरून आपण भाज्या ऑनलाईन मागवू शकतो पण त्याचा फक्त आपल्याला तोटा एक फक्त आहे तर त्या भाज्या मागवायच्या असतील आपल्याला तर त्यांचं मिनिमम दोनशे रुपयाचं साहित्य तरी मागवलंच पाहिजे नाहीतर त्याच्या आतमध्ये मागवलं तर आपल्याला डिलीवरी चार्जेस पण लागतात मग दोनशे मग आता आपल्याला तर दो वीस रुपयाची भाजी इथे स्वस्तात फक्त घ्यायची असेल तर आपल्याला ते दोनशे रुपयाचं बाकीचं पण साहित्य त्याच्याबरोबर घ्यावं लागतं फक्त भाजी नाही मिळत तर मग कोणाला जर जास्त वस्तू घ्यायच्या असतील तर ते ऑनलाईन सोय आहे चांगली काही काही वेबसाईटवर डिलिव्हरी चार्जेस लागत नाही पण काही वेबसाईटवर डिलिव्हरी चार्जेस लागतात तर डिलिव्हरी चार्जेस पण द्यावे लागतात आणि ऑनलाईनचा तोटा एक आहे आपल्याला ती वस्तू जेव्हा घरी येईल तेव्हा फक्त ओपन केल्यानंतरच बघता येते तशी आपण बाहेर बाजारात आपले चार पैसे जास्त जातात पण आपल्याला ती वस्तू त्याच ठिकाणी बघता येते खराब आहे का चांगली आहे कोणत्या कंडिशनमध्ये आहे ती आपण डायरेक्ट्ली फेस टू फेस बघूनच घेऊ शकतो तसं आपल्याला ऑनलाईन बघता येत नाही कोणत्या वस्तू आहेत त्या तिथे फक्त पिक्चर्स असतात त्या इमेजवरच सिलेक्ट करून आपल्याला आप कॅश ऑन डिलिवरी देता येते तर मग ही घरी आलं पॅकिंग जेव्हा आपण खोलतो तेव्हाच ती वस्तू आपल्याला बघायला मिळते नाहीतर ऑनलाईन आपल्याला स्वस्तात मिळते अशा मार्केटमध्ये जाण्यापेक्षा आपल्याला ऑनलाईन स्वस्तात मिळते